महाराष्ट्रामध्ये बघायला गेलं तर खूप सारे असे पदार्थ आहेत् जे फेमस फेमस आहेत महाराष्ट्रामध्ये मला आवडणारे पदार्थ म्हणजे पुरणपोळी मोदक मग पुणेरी मिसळ असे राज्यातले बऱ्यापैकी असे खूप असे पदार्थ आहे जे आवडतात तर घरी मी एकदा आईसोबत पुरणपोळी हा प्रकार एकदा बनवला होता तो मला आवडला म्हणजे आईला माझ्या आवडला आणि पुणेरी मिसळ हे पुण्यामध्ये जाऊन मी कधी खाल्लेली आहे मग वेगवेगळ्या प्रकारच्या मच्छीचे प्रकार अशा अलीबागमध्ये मिळतात किंवा मालवणमध्ये असे मिळतात कोकणामध्ये खायला गेले तर वडे आणि चिकन असा एक प्रकार आहे ते मी खूप खाते